असे तर मला खूप चित्रपट बघायला वेगळेवेगळे प्रकारचे चित्रपट ब बघायला खूप आवडते पण माझे आवडते चित्रपट तर हिंदी आणि मराठी चित्रपट आहेत त्यामध्ये मला त्यांची स्टोरी खूप आवडते पण न तरीही हिंदी चित्रपट किंवा मराठी चित्रपटामध्ये काही असे कथा सांगितल्या जातो जे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व ठेवतो त्या त्या कथेचा आणि काही अशीही कथा राहतो जो आपल्याला आपल्या जीवनाबद्दल सतर्क ठेवतो आणि तसेच ते कथा मला खूप आवडते आणि त्या त्यातले हिरो हिरोही मला खूप आवडतात